आजकाल लोकांना सा जमलं तर साधं डान्स आणि बॉलिवुड डान्सिंगच करतात लोक जास्त तर आता डीजेवर वगैरे असे म्हणजे डी जे डान्स वगैरेच करतात म्हणजे कसे डान्स केलं तरी चालते कारण असं असते की कोणाला डान्स येतो तर कोणाला येत नाही कोणी करतो तू कोणी करतच नाही म्हणून त्याच्यापेक्षा लोक म्हणजे लोकांचंच म्हणणं असं असते की बा आपण बॉलिवुड डान्सिंग केली म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं आणि कसंही डान्स केला तरी चालतो म्हणून त्याच्यामुळे ते डान्स कसेही करतात नी कसेही उभे राहतात किंवा कसेही हातपाय वगैरे जसे येते चालवता तसे चालवतात त्यामुळे हा डान्स म्हणजे खूप ईझी आहे डान्स म्हटलं की खूप म्हणजे खूपच चांगला विषय असतो तसा तर डान्स म्हटलं की